हां मॅम हो मला ते लोनबद्दल जरा माहिती घ्यायची होती पर्सनल लोनच काढायचं होतं मला म्हणजे मला छोटासा बिजनेस काढायचा आहे माझाच मी एक लेडीज टेलर आहे तर मला ए शॉप काढायचं होतं माझं मग त्यासाठी मट्रेल वगैरे खरेदी करायचं आहे मग क कितीपर्यंत लोन वगैरे मिळू शकतं आहे तुमच्याकडून

मिळणार नाही ओके

मी टेलरिंगचं मट्रेल सगळं ठेवणार आहे दुकानामध्ये तर तर आम्हाला इन्वेस्ट करायला पाहिजे ना पहिलं सगळं घेण्यासाठी त्यासाठीच लोन पाहिजे मला हां मी कपडे विकण्यासाठी पण ठेवणार आहे आणि प्लस मी टेलर आहे त्यामुळे मला मशिनरी पण थोडीफार घ्यायची आहे माझ्या दुकानात आणि त्याच्यासाठी लागणारं मट्रेल असं मी एकत्रच माल उचलणानार आहे तर त्यासाठी पैसे हवे होते असे लोन हां

बर मग माझं रेंटवर आहे दुकान चालतं आहे ना तसं पण

बर ठीक आहे आणि मग त्यावर किती टक्के व्याज बसणार मला

चालंल मग मी डॉक्युमेंट वगैरे देईन तुम्हाला जमा करेन मग मला कोटेशन पण मी पाठवेन मशिनरीचं तर मला फक्त सांगा की कितीपर्यंत लोन मिळेल आम्हाला ते मला अडीच ते तीन लाख तरी पाहिजे आहे फक्त मशनरीसाठी

नसते होय

बर बर ठीक आहे चालेल ओक्के मग मी डॉक्युमेंट सबमिट करेन पुडची प्रोसेस करते मग मी पुन्हा तुम्हाला विचारून

बर ठीक आहे चालंल ओक्के हां थँक्यू